माझी आवडती सहल किवा आरामदायी सहल म्हटले तर ती शाळेतली सहल होती आम्ही महाबळेश्वर पाचगणी आणि वाईला गेलेलो मित्रांबरोबरचा जो सहवास असतो तो आरामदायकच असतो असं वाटते मला कुटुंबाबरोबर जाणं आणि आपल्या मित्र मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर जाणं हे यातमध्ये खूप फरक आहे जो एन्जॉय आपण आपल्या फ्रेंड सर्कलबरोबर करू शकतो तो आपण इकडे फॅमिलीमध्ये नाही करू शकत त्यामुळे ही एक आरामदायी आणि खूप फुल एन्जॉय करणारी सहल होती आणि लाड पुरवणारी म्हटलं तर शिक्षक खूप मस्त होते आमचे त्यामुळे असं कुठल्या गोष्टीवर बंधन नव्हतं पूर्ण आम्ही खुले होऊन तो एक दिवस का होईना खूप छान पद्धतीने जगलो आहे आणि कशावरही म्हणजे असं कशाचं टेन्शन नाही किंवा काही नाही अभ्यास वगैरे काही काही नाही त्यावेळी ते वयच लहान असल्यामुळे आत्ता जसे मोठमोठे टेन्शन आपल्याला आहेत तसे तिथं काहीच बघायला मिळत नाही त्या वयात त्यामुळं ती सहलच खूप छान झालेली तेव्हा मोठ्ठ्या मोठ्ठ्या वस्तूंची हाव नव्हती किंवा लोभ नव्हता पैशाचा म्हणजे पैसे कमावण्याची तेवढी ताकत नव्हती म्हणजे आप आईवडील द्यायचे त्याच्यात आपण खुश रहायचो त्याच्यावर आपण किती अडजस्टमेन्ट करून ती सहल एन्जॉय करायचो घरातल्यांसाठी काहीतरी घेऊन यायचो असं हा जो अनुभव आहे तो खूप लाड पुरवणारा अनुभव आहे म्हणजे आईवडलांकडून सुद्धा एक दिवस आपण लांब जातो आहे हा जो एक अनुभव आहे तो सुद्धा खूप छान होतो आहे आणि मित्रांबरोबर अक्खा दिवस घालवलेला अभ्यासाचं टेन्शन नाही काही नाही मस्त असा हा जो काही म्हणजे सेट आहे हा खूप मस्त वाटतो त्यामुळे ही सहल खूप एन्जॉय आणि आरामदायी वाटली आणि अशी न विसरण्यासारखे काही क्षण त्याच्यामध्ये जे घडले आहेत ते आजपर्यंतही लक्षात राहतात जो अनुभव आपण पुन्हा कधीच घेऊ शकत नाही तेवढंच शाळेचा पिरिअड तेवढाच असतो तेवढाच आपण अनुभवू शकतो पुन्हा ते सवंगडी आपल्याला पुढे येऊन भेटतीलच असं नाही किवा तो आपण वेळ तशाप्रकारे आपण देऊ शकतो असंही नाही त्यामुळं छान होती ही सहल